नमस्कार हल्लीच्या तंत्रज्ञानातील प्रगतीने आपल्या सर्वांचं आयुष्य हे सुखकर बदललं आहे आणि माझ्यासाठी तर मी म्हणेन की नवीन आलेले स्मार्ट फोन किंवा इंटरनेट यामुळे हल्ली घरबसल्या इतका तंत्रज्ञानाशी आपण जोडलो जातो त्या बाबतीतले माझे सुखद अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यातले पहिले म्हणजे आपण घर बसल्या आज हॉटेलमधली सेवा उपलो उपलब्ध करू शकतो किंवा त्याचे अनुभव आपण घेऊ शकतो एखाद्या वेळेस आपल्याकडे घरामधे पाहुणे जास्त आले आणि आपल्याला एखाद्या पद्धतीचं जेवण हॉटेलातून मागवायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल आणि तिथे राहण्याची सोय आपल्याला करून हवी असेल तर आपण घरबसल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण हॉटेल सेवा त्याचं बुकिंग हे घरबसल्या करू शकतो तसेच आपल्याला काही पदार्थ बाहेरुन घरपोहोच हवे असतील तर ते सुद्धा आजकालच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण ते घरबसल्या मागवू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला एखाद्या पदार्थाचं एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या हॉटेलचे घरबसल्या जर आपल्याला रक्कम त्याची भरायची असेल तर तीसुद्धा आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातनंच इंटरनेटच्या माध्यमातून ती रक्कम आपल्याला घरबसल्या भरता येते आणि आत्ताचा इंटरनेट स्मार्ट फोन किंवा अशा ज्या सुखकर तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे जगातल्या सर्व नागरिकांना आज ते सुखकर पडत आहे एखाद्या पद्धतीची बिलं भरणं पूर्वी कार्यालयात बिलं भरण्यासाठी जावे लागायचे पण आजकालच्या तंत्रज्ञानाच्या जगामधे तुम्ही घरबसल्या बिलं भरवू शकता जी रक्कम तुम्हाला बिलं भरायची आली आहे ती तुम्ही घरबसल्या ती रक्कम भरून ते बिल सबमिट करू शकता मग त्याच्यात वीज बिल असो गॅस बिल असो असं तंत्रज्ञानाचे जसे फायदे तसे तोटेसुद्धा आहेत फायदे जास्त आहेत कारण मी म्हटलं तसं की धकाधकीच्या जीवनामधे प्रत्यक्ष आपल्याला कार्यालयात किंवा संपर्क क्षेत्रात किंवा एखाद्या ठिकाणी नोंदणी किंवा वेग एखाद्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष बिलं भरणं किंवा प्रत्यक्ष एखाद्या गोष्टीचा उपभोग घेणं शक्य नसतं त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि आजकाल जे काही प्रगत तंत्रज्ञान किंवा विज्ञान हे प्रगत होत आहे तर अशा माध्यमातून आपण घरबसल्या या गोष्टींचा आपण एक उपयोग करून घेऊ शकतो धन्यवाद